पहिल्यांदा नृत्यात येण्याचं म्हणजे शाळेत आमच्या बाई आमचे सरस्वती पूजनाला आणि नृत्य प्रक बसवायच्या छोटे छोटे डान्स बसवायचे त्यातनं माझा नृत्याशी संपर्क आला आणि तेथून आवडच झाली की सगळ्यांनी एकत्र मिळून छान नाचणं वगैरे आणि ती माझी आवड बघून आईने मला भरतनाट्यमच्या क्लासला घातलं तेव्हा तिसरीत होते त्याच्यानंतर माझ्या पायाचा एक ॲक्सिडेंट झाला त्यामुळे माझं ते राहून गेलं ते पण आत्ता मी पुन्हा भरतनाट्यमचे क्लासेस करते आहे त्यामुळे नृत्य हा एक असा प्रकार आहे जिथे आपण मन आपल्या सगळ्या विचार सगळं बाजूला सारून कुठेतरी एकरूप होतो आणि बेभान होऊन काहीतरी आनंद उपभोगत असतो असं मला वाटतं जिथे दुसऱ्या कसल्याही गोष्टीचं बंधन येत नाही तिथे फक्त आपण जे काय अनुभवत असतो जे आनंद दुःख जे काही असतं ते आपलं पूर्ण शरीर सांगत असतं वेगवेगळ्या मुद्रेतनं वेगवेगळ्या प्रकारातनं त्यामुळे नृत्य हा माझा आवडीचा विषय आहेच आणि पहिल्यांदा म्हणाल तर शाळेतच माझा नृत्याशी संपर्क आला आहे